हा सशू प्रतिक बोलतो आहे मी हा हॅपी बड्डे तुझा बड्डे आहे आज मला कळलं असं हो हो हो बऱ्याच दिवसातून आपण बोललो फोनवर तर आता असं झालेलं आहे की मी पण संगमनेरमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पण संगमनेरमध्ये असता असं वाटतं मला आहे की नाही हो तर मग आता काही पार्टीचं नियोजन आहे की नाही ओके ओके कॅस्टल हॉटेलमध्ये जायचं आपल्याला चालेल का ओके ओके मग आता कसं आहे बड्डे आज आहे तुमचा ना आणि मग आज नेमकं हॉटेल आज ट्यूजडे आहे ना आज मंगळवार असल्यामुळं आज बरेचसे हॉटेल बंद असतात आपल्याकडे संगमनेरमध्ये हो मग कधी जाायचं नेमकं आपण हॉटेलला आता हां आज संध्याकाळी गेलं तर चालेल काय कारण संध्याकाळी ओपन होतात बरेचसे हॉटेल ओके कॅस्टल हॉटेलमध्ये जाऊ आपण मग आणि तिथे तुमचे फ्रेंड सर्कल येतील ना कोणी आहे ना बरं बरं मग तू आता असं कर का आपले क्लासमेट आठवतात तुला दहावीचे बघ आपण सगळे एकत्र होतो बसत होतो बोलत होतो मस्त आहे की नाही हां मग मी सग्या सगळ्यांना बोलवून घेत चालेल ना तुला हां मग तुझा बड्डे आपण तिथं सेलिब्रेशन करू पण पार्टी तुला द्यायला लागेल बरं का सगळी हां हां हां ठीक आहे मग काय नियोजन आहे काय कुणी व्हेज व्हेजच खाते ना तू पण हो व्हेज हो व्हेजच खाऊ आपण सगळेजण ठीक आहे मग काय काय खायचं आज नाही ना ते ब्रेकफास्टसाठी ठीक आहे बाबा नाही जेवण पाहिजे आम्हाला ते नको असं नाश्तासाठी नको नको पनीर टिक्का ओके ओके ओके ओके बरं बरं बरं ठीक आहे म्हणजे तुझी तयारी आहे पूर्ण आम्हाला आहे की नाही हो मग तर हां मग काय काय आणि सगळे मित्र आपण एकत्र भेटणार आहे ना पुन्हा हो खूप दिवसातनं भेटणं त्यामुळं आज जाऊ आपण हॉटेलला आणि हे करू नियोजन संध्याकाळी सगळं आहे की नाही मग किती वाजता येतं संध्याकाळी सगळे आठ वाजता आठ वाजता जाऊ सगळे तुला तुला काम तुला काम नाही ना काही आठ वाजता बरं बरं आ ओके ओके तुझ्या मम्मी पप्पाला सांग विचारलं म्हणून मी का ओके त्यांना पण हॉटेलला घेऊन येते हां अजून दुसऱ्या हॉटेलमध्ये नाही कॅस्टलच चांगलं वाटतं आहे ना कॅस्टल हॉटेल चांगलं आहे कॅस्टल हॉटेल चांगलं आहे की नाही हो आपण हो बरं आहे हो खूप छान हॉटेल आहे ते आणि त्याचं नाव पण ऐकलेलं आहे मी हां हां हां तेच आणि स्वीट तिथं स्वीट असतं का स्वीट असतं ना तिथे स्वीट स्वीट गोड असतं ना तिथे काही हां मग मला गुलाबजाम खायचे बरं का आज गुलाबजाम घेतले पाहिजे तू हो हो ठीक आहे आणि के केक केक मी इकडून घेऊन येऊ का तिथे आहे आहे का केक काही बरं बरं ठीक आहे मी इकडून घेऊन येतो मग संगमनेरहून घेऊन येतो ते अच्छा तुला कोणतं केक आवडते बरं ठीक आहे चॉकलेट आणि मी आज फोन पण करतो सगळ्या आपल्या मित्रांना हो हो हो हो हो बरं बरं ठीक आहे चालेल मग करू नियोजन करू आपण ओके ओके बाय थँक्यू पुन्हा एकदा हॅपी बड्डे बाय बाय बाय